मला ऑनलाईन गेम खेळायला खूप आवडतं त्याच्यामध्ये पहिला प्रकार असा हे मला आवडतो तो आहे पजल्स त्याच्यामध्ये अनेक प्रकारची चित्र दिलेली असतात त्याच्यामधलं क्रॉसवर्ड पजल्स किंवा त्याच्यामध्ये एखाद्यामध्ये डिफरन्स शोधायचा असतो असं दोन गोष्टींमध्ये काय फरक आहे हे शोधायचं असतं चित्रांमध्ये तसं असे मला प्रकार आवडतात दुसरा टाईप मला कार रेसिंग ह्या गेममध्ये पण खूप इंटरेस्ट आहे अशामध्ये अशा प्रकारामध्ये मला एक गेम आहे ज्याचं नाव आहे रोड रॅश कंप्युटर गेम आहे तो मला खूप आवडतो ज्याच्यामध्ये आपण आपली बाईक कशी स्पीडने कुठल्या बाकीच्यांपेक्षा की ती फास्ट त्या विनिंग लाईनपर्यंत पोचवायची आणि बाकीच्या लोकांमध्ये आपल्याला जे हडल्स येतात ते कसे पास करून ती बाईक आपण त्या फिनिशिंग लाईनपर्यंत पोचवायची हा एक गेम मला आवडतो त्याच्यानंतर सबवे सर्फर्स हा एक गेम आहे जो मला फार आवडतो त्यामध्ये आपण कॉईन्स कलेक्ट करून करून जेवढ्या आपण त्या ट्रेन्सला न आपटता जेवढे कॉईन्स कलेक्ट करू शकतो तो असा एक फार इंटरेस्टिंग गेम आहे सबवे सर्फर्स अजून आणि एक दुसरा एक गेम आहे ज फिडिंग फ्रेंझी ज्याच्यामध्ये आपण कम्प्युटर गेम आहे ज्याच्यामध्ये असे आपण मासा बनून दुसऱ्या आपल्यापेक्षा कमी साईजच्या माशाला खाऊन खाऊन आपली जी लेवल असते लाईफ असते ती वाढवायची आणि मोठ्या माशांपासनं वाचायचं असतं हा एक असा एक प्रकारचा ऑनलाईन गेम आहे जो मला फार आवडतो त्याच्यानंतर क्रिकेट हा एक गेम असतो ज्याच्यामध्ये आपण आपले शॉट प्लॅन करून त्या जो बॉल येणार आहे तो त्या पद्धतीने शॉर्ट प्लॅन करून आपण तो एक रन्ससाठी एक्झिग्युट करायचा असतो ज्याच्यामध्ये रन्स बनवून आपण आपली विकेट वाचवायची असते अशा एक प्रकारचा गेम आहे क्रिकेट जो मला फार आवडतो अजून ड्रॅगन्सचा एक गेम आहे ज्याच्यामध्ये आपण डायमंड्स कलेक्ट करायचे असतात ज्याच्यामध्ये जेवढ्या जास्त डायमंड्स आपण कलेक्ट करू त्याच्या त्या जे जेवढे जास्त आपल्याकडे डायमंड्स किंवा पॉईंट्स होतील अशा अनेक लेवल येत जातात ज्याच्यामध्ये डायमंड्स कलेक्ट करायचे आणि आपण ती पुढच्या पुढच्या लेवल्स पास करत जातो आणि अजून असे फार चिकन इनवेडर नावाचा एक गेम आहे जो मला फार आवडतो त्याच्यामध्ये आपण स्पेसशिप असतो ज्याच्या आणि समोरच्या ग्रहांवरनं ग्रहांमधनं चिकन्समधनं आपल्याला बॉम्ब वगैरे येतात ज्याच्यापासनं आपण वाचायचं असतं आणि वाचायचं असतं आणि आपण आपली सुखरूप आपण एक एक प्लॅनेट करून करून पुढे जाऊन आपण त्या लेवल पार करायचे असतात असे अनेक प्रकारचे ऑनलाईन गेम्स आहेत जे मला खेळायला खूप आवडतात